अच्युत गोडबोले यांचे बरेचसे पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत आणि त्यातलं माझं आवडतं जे आहे ते मुसाफिर हे पुस्तकं मला खूप आवडलं पण त्यांचं ते मनात एक सिरीज आहे दोन तीन बुक आहेत त्याच्यामध्ये ते मनात मानस मानसोपचार सं संदर्भात पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे की बबा त्याजं खूपच खोलात लिहिलं आहे त्यांनी प्राचीन काळापासून त्याचे कसे उपचार व्हायचे न काय तर एवढं काय डिटेलिंगमध्ये जायची गरज नव्हती असं वाटतं आहे ते मला वाचायला खूपच रटाळ वाटलं मी ते म्हणजे मुसाफिर आवडल्यामुळे मी ते विकत घेतलं परंतु मी ते नाही वाचू शकलो जास्त तर ते काही लोकांना ते आवडला असेल तो भाग वेगळा पण मला ते काही समजलं पण नाही आणि आवडलं पण नाही